हॅलो नमस्कार गुरुजी मी यासाठी फोन केला होता आपा आपण पांडे जोषीस ज्योतिषच बोलत आहे ना हां हां तर साहेब काय झालं माहिती आहे का आपलं जर सगळे ग्रहमान उलटं फिरून राहिले राहिली ओ का हं काही धंद्यात काही मजा नाही येऊ राहिली आणि सगळं ट्रेसमध्ये सगळं आयुष्य चाललं काय साडेसाती बिडीसाती आहे काय का काय आहे काही समजून नाही राहिलं शनी आहे का ग्रह आहे लग्न झालं आहे ना मिसेसच काय मा माझं ना मा हा माझं नाव दीपक दीपक हो मीन राशिचा आहे बरोबर आहे बरोबर साडेसाती चालू आहे का अच्छा मग आता त्याच्यावरती काही उपाय गुरुजी आपल्याला बरं बरं आंघोळ स्नान करून हां

पिवळ्या रंगाचा प्रसाद घेऊन जायचा अच्छा हनुमान चालीसा वाचायची पूर्ण हा

हां हां हां हां किती दिवस करायला किती बरं हां हां बर बरं बरं चालते ना चालते ना बरं माग तुम्ही सांगत होते गुरुजी का बा ते आपले उडीद असते कनी काळे उडीद काळे उडीदही वाहायचे आणि तेलही वाहायचं तर मी तो काही दिवस प्रयोग केला काळ्या मारुतीवर करावं लागते बरं मग आता आपल्याला जो हा प्रसाद जो न्यायचा आहे पिवळ्या कलरचा हा कोण्या मारुतीजवळ न्यायचा आहे तिथं हनुमान चालीसा पठन करायची हा हो आलं ना लक्षात आलं ना लक्षात आणि ते हां ते होमहवनचं काय म्हटलं तुम्ही होमहवनचं अच्छा पाच की सात प सात अच्छा सात हां हां हां हां अच्छा हां हां हां काळ्या मारुतीवरचा आहे हं हं हं मिळेल ना पण नक्की ह हो बरोबर आहे प्रवाह कमी बरोबर आहे हा तेच तर म्हणून राहिलो हां बोला ना

हा अच्छा बरोबर आहे म्हणजे ॲक्सिडंट झाला तर घातच घुसत होईन बा असा प्रकारचं अच्छा अच्छा

बरोबर आहे ना

शनि महाराजच्या मंदिरात जाऊन एक माळ करायची

बरं बरं तुमचा घरी केव्हा राहता महाराज नाही नाही तसं टाईमिंग संध्याकाळच्या वेळेस आलं चालतं ना ठीक आहे तर मी काय करनं नाही का एक दोन दिवासांनी तुम्हाला फोन करून नक्की येतो भेटायला हां ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ठीक आहे हो